हॅलो हां येतं आहे ना मॅडम बोला हे जया होंडाई शोरूम कार शोरूम इथं लागलेलं आहे काय मदत करू शकते मॅडम मी तुमची

आमच्या शोरूममध्ये तुम्हाला सर्व कंपनीच्या गाडी भेटून जातील मारुती सुझुकी का तर तुमचं बजेट किती आहे मॅडम हां पाच सहा लाखापर्यंत का हो मॅडम ई एम आय करू शकता तुम्ही पण तेसुद्धा चालते हो हप्तेवारी पण आहे कॅश पण आहे तरी साडे तीन लाख भरावं लागत आहे हप्ता कमी येते जास्त जर भरले तुम्ही पहिले स्टार्टिंगला तर हप्ता तरी तीस तीस चाळीस हजारापर्यंत भेटते ती स्टार्टिंगला जर कमी भरले तर तीस चाळीस हजार रुपये येते जास्त भरले तर कमी येते

ओक जे म्हणलं तुम्ही जसं म्हणलं तसं भेटून जाते तर जेव्हा पाहिजे असेल तेव्हा करा कॉल हां ठीक आहे हां हो चालते